आजकाल भाज्या भाज्यांचे बियाणे हे रेडीमेडच विकत मिळतात ते ते बियाणे दुकानातून बियाणे औषधी दुकानातून बियाणे विकत विकत आणून त्यांची प्रत्येक ठिकाणी पावसाळ्यामध्ये बी ओवून रोवून त्याच्यावर पाणी टाकून प्रत्येक जे बी असते ते आधी जमिनीत गाडून आठ दिवसांनी ते बियाला बी रुजव रुजवून मातीमध्ये रुजवून त्या बियामधून अंकूर निर्माण होते त्यापासून भाज्यांचे रोप तयार होते ते रोप दुसरीकडे रोवून त्यांच्या व्यवस्थित लावून भाज्या उगवल्या जातात त्याचप्रमाणे पालक भााजीचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणे घरगुती याच्यामध्ये उपयोग येतो पालक मार्केटमधून जी भाजी विकत आणतो ते आपण घरी लावून त्याच्यापासून आपण पालक भाजी पुन्हा तयार करू शकतो त्या झाडाला बी येते ते बी काढून वाळवून ते पुन्हा आपण त्याचा उपयोग करू शकतो अशाप्रमाणे आपण रोपे घरी वेगवेगळ्या प्रकारचे तयार करू शकतो